माझा आवडता विषय आहे गणित कारण मला गणित खूप आवडते कारण पहिल्यांदाच मला गणित विषय खूप आवडते कारण गणित हे आपलं जीवन हे गणितावर आहे कारण जेव्हापासून आपण म्हणजे चालायला फिरायला निघतो तेव्हा आपण कुठंही गेलो तरी आपल्याला इथं गणिताचीच गरज पडते कारण समजा आपण एखाद्या दुकानात गेलो तर आपल्याला तिथं हिशोब करायचा असला तर आपण चवठे घेतले काही तर आपल्याला पैसे वापस करावे लागतील पैसे द्यावे लागते तर याच्यामधनं सर्वांमध्ये गणिताचंच काम पडते जसं आपल्या घरीही आपल्याला कोणतेही गणिताचं काम पडते किंवा आपल्याला म्हणजे एखादं हे करायचंय तर झाड झाड लावायचं तर त्या झाडाला किती पाणी द्यायचं किती लिटर द्यायचं असा म्हणजे हे होऊ शकतो तर अशा प्रकारे वेगवेगळ्या म्हणजे जीव आयुष्यभरात गणिताचं काम पडू शकते पडू शकते का पडतेच आणि म्हणून तर मला गणित विषय खूप आवडते